सत्य घटनावर आधारीत तुम्हाला आवलनारी कोणते पुस्तक आहे का याबद्दल मी बोलू इच्छित आहे सत्य आधला सत्य घटनावर आधारीत पुस्तक मी एक वाचलेलं आहे सम्राट अशोका यांचे सम्राट अशोका हे खूप मोठे शूरवीर होते ह्यांचं मी पुस्तक वाचलेलं आहे ज्यानी मला मोतीव्हेशन भेटलेलं त्यांचे पुस्तक वाचून कारण की ते खूप सारे त्यांनी लढाई लढलेल्या त्यांच्या साम्राज्यासाठी सम्राट अशोका ह्यांनी ओडिशामध्ये एक लढाई लढलेली तिथून त्यांचं तिथं खूप सारे हत्या झाली होती तर त्यानंतर त्यांना समजले की येच्यानंतर ग ह्यांचाकडनं काय होणार नाही तर त्यांनी एकदम शांततेचा मार्ग निवलला आणि शांततेपने सगळं केलं तर हेच मी सत्य अधाल्य आधारीत घटनावर पुस्तक वाचलेलं आहे याबद्दल मी एवलच बोलू इच्छित आहो धन्यवाद